ठाने शहर हे फार प्राचीन शहर असून या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपत्रात आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र थाने औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे थाने शहर मुंबईसारख्या महानगराला जोडले गेले असल्याने त्या महानगराची संस्कृती आता थान्याने आत्मसात केली आहे ठाने हे ठाने जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे ठाने शहराचा कारभार ठाने महानगरपालिका चालवते ठाने जिल्ह्यात पवन कोपनेश्वर मंदिर पेशवेकालीन विठ्ठल मंदिर असे बरेच पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे आहेत